भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये अल्पसंख्यांकांना आपल्या स्वतःचा धार्मिक विचारप्रसार आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांच्या सोबत समतेच्या भावनेने धार्मिक सहिष्णुतेचं पालन करणे गरजेचं असते